महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जर आपण विचार केला आणि त्याच्यावर पडलेला मराठी भाषेचा प्रभाव तर हे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण पाहू शकतो याच्याकडे महाराष्ट्रात जी बोलली जाते ती मराठी परंतु या मराठीची वेगळीवेगळी रूपं जी आहेत अनेक भागांमध्ये अनेक प्रकारांनी बोलली जाणारी मराठी परंतु सर्वांना एकत्र आणणारीसुद्धा मराठीच तर या मराठीची वेगळी वेगळी रूपं जी आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात ती कुठे माणदेशी होते तर कुठे मालवणी होते तर कुठे अहिराणी होते कुठे खानदेशी होते तर कुठे वऱ्हाडी बोली होते तर कुठे आपल्याला कोकणी म्हणूनसुद्धा ती भेटते अशी वेगळी वेगळी रूपं वेगळी वेगळी तिची सगळ्या छटा भाषेच्या या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि एवढं सगळं असूनही ती राहते मराठीच ती मराठी म्हणून आपली ओळख सोडत नाही ती मराठी म्हणूनच सर्वांना प्रिय राहते आणि आहे असेल या मराठीच्या या अशा रूपामुळे अशा एकूण आपल्या सर्वांशी असलेल्या सामिप्यामुळे ती आपली सर्वांची लाडकी मातृभाषा बनून राहते आणि ती सगळ्यांना एकत्र आणण्याचं कामदेखील करत राहते